माझा एस सी समाज आहे आणि माझे एस सी समाजामध्ये माझे जेपण मित्र आहे माझे मित्रांना मी नाट्यक नाट्य घेण्यासाठी मी प्रोत्साहित करतो नाट्यकीमध्ये त्यांना असं प्रोत्साहित करतो जसं की नाट्यातनी तुझा पहिला नंबर आला आहे किंवा दुसरा नंबर आला तुला काही गिफ्ट मिळतात जसे की पैसे किंवा मग प्रमाणपत्र वगैरे काही असे मिळतात म्हणून त्यांना आम्ही प्रोशे प्रोत्साहित करतो